भारतातील सह रस्ता सहलींसाठी बाईक निवडताना अनेक कंपन्या चांगल्या आहेत परंतु काही विशिष्ट ब्रँड त्यांच्या विश्वासार्ह परफॉर्मन्स आणि आरामामुळे अधिक लोकप्रिय आहेत खालील काही क सर्वोत्तम बाईक्स ब्रँड आणि त्यांची वैशिष्ट्यांमुळे ती अधिक चांगली आहेत तसेच बघायला गेला तर रॉयल इनफिल्ड आहे सर्वोत्तम त्यांचे मॉडेस चांगले चांगले मॉडेल्स असतात हिमालयन आहे क्लासिक थ्री फिफ्टी ए बुलेट थ्री फिफ्टी ए आणि अशा प्रकारच्या खुप सर्व गॉर्मच्या खूप चांगल्या चांगल्या मॉडेल अ बाईक्स आहेत आणि मॉडेल्स आहेत अन त्यांची विशिष्ट कार एकदम वेगळी कारणं आहेत रॉयल इनफिल्ड ब बाईकला सर्वोत्कृष्ट उत्कृष्ट स्टॉर्क आहे मजबूत बांधणी आहे तिची आणि आरामदायक राईड आहे अनुभव अनुभव यांमुळे ओळखली जाते विशिष्ट लांबच्या प्रवासासाठी जसं जसे की लेह लडाख आणि हिमालयातील प्रवास हिमालयानसारखे मॉडेल सर्वोत्तम असतात रॉयल एनफील्ड रायडर्स क्लब क्लबसुद्धा क्लबसुद्धा आहे हा जगातील रॉयल एनफील्ड प्रो ट्रोमिंगसाठी एक लोकप्रिय क्लब आहे जे राईड योज आयोजित करतात आणि रायडींग अनुभव शेअर करतात तसेच बघायला गेला तं बाजाजच्यासुद्धा गाड्या सर्वोत्तम आ आहेत त्यांच्यापण सर्वोत्तम मॉ मॉडेल्स आहेत बॉ डॉमिनर फोर हंड्रेड पल्सर टू फिफ्टी एफ टू ट्वेंटी एफ बजाज डॉमिनर फोर हंड्रेड एक पॉवरफुल टुरिंग बाईक आहे जी उच्च वेगाने चालन चालवण्यासाठी आणि लांब पल्ल्याच्या सहलींसाठी उपयुक्त आहे बजाजच्या इंजिनची कार्यक्षमता आणि किफायतशीर किंमत यामुळे अनेक भारतीय प्रवासी या बाईकला वापरतात तसेच बघायला करा तर के टी एम आहेत के टी एम चं पण वेगवेगळे मॉडेल आहेत के टी एम एम ड्यूक थ्री नाईन थ्री नाईंटी के टी एम ऍ ॲडवेंचर थ्री नाईंटी के टी एम बाईक्स याच्या हलक्या वजनासाठी आणि उच्च गती आणि उत्कृष्ट कंट्रोलसाठी ओळखल्या जातात के टी एम ॲडव्हेंचर थ्री नाईंटी ही एक सुप्रसिद्ध ॲडव्हेंचर बाईक आहे जी ऑफ रोड ट्रेलसाठी आणि हायट हायवेअर धावण्यासाठी योग्य आहे तसंच हरली डेविडसन हॅडली डिव्हिजन बाईक्स त्याच्या क्लासिक लोक्स पॉवरफुल इंजिन आणि आरामदायी से सेटिंगसाठी प्रसिद्ध येईल आमच्या प्रवासाठी हा बाईक्स अतिशय आरामदायी असतात तसंच मला बुल रॉयल एनफिल्डची गाडी खूप आवडते ते